माझ्या मते सात ते नऊ वर्ष हे वय योग साधना सुरू करण्याचे योग्य वय आहे परंतु जर पाच वर्षाचा मुलगा देखील योग्य योगासनं योग्य पद्धतीने योगासनं करत असेल तर त्याच्यासाठी देखील ते चांगलं आहे साधारणतः पाच ते दहा या वयोगटातील मुलांसाठी योग साधना सुरू करण्याचे ही योग्य वय असते पाच ते दहा वर्ष तरुण वयामध्ये योग शो योग शिकण्यामध्ये सुरुवात करतात काही लोकं तर तरुण वयात योग शिकण्यास सुरू करण्याचे फायदे देखील खूप आहेत त्यामध्ये आपल्या बुद्धीला चालना मिळते एकाग्रता वाढत अस एकाग्रता वाढते आपली नवीन नवीन गोष्टी सुचवण्याची माहिती देखील कल्पना देखील वाढत असते त्यानंतर आपले शरीर तंदुरुस्त राहते